आता माझा शिलाईकामाचा व्यवसाय आहे शिलाईकामामध्ये वेगवेगळी आपल्याकडे कापड येतं म्हणजे ते कापड कशाचंही असू शकतं कितीही जाड असू शकतं कितीही पातळ असू शकतं आता याच्या आपल्याला शिलाई करायचे आहे शिलाई करताना वेगवेगळं म्हणजे आता कस्टमर येतं कस्टमर सांगतं की मला असं असं पाहिजे मग त्यानं जी डिझाईन सांगितली ती डिझाईन किती म्हणजे ती डिझाईन मला कापडावर तयार करण्यासाठी किती वेळ लागतो आहे याच्यावर माझं की मी त्यांच्याकडून किती पैसे किंवा शिलाई त्या कापडाची शिलाई घेणार आहे हे ठरतं मला जर जास्त वेळ लागत असेल तर मी तशी जास्त शिलाई घेईन जर कापड घसरतं असेल म्हणजे सिल्क वगैरे असेल तर त्याला शिवण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण त्याचं शिलाई करण्यासाठी ते कापड एका जागी राहात नाही त्याच्यासाठी दुसरं सुती कापड वापरावं लागतं आणि त्याच्यावर त्याला शिलाई मारावी लागते म्हणून मला त्याच्यासाठी पुन्हा परत वेळ जाईल जास्त मन मी परत त्यांना ते पैसे जास्त घेईन त्यांच्याकडून फॅशनेबल कपडे शिवायचे असतील आता फॅशन म्हटलं की खूप वेगवेगळ्या प्रकारची फॅशन असते आता फॅशनेबल कपडे शिवायचे आहेत तर त्याला शिलाई थोडी जास्तच लागणार कापड जास्त लागतं त्याच्यामुळं फॅशनेबल कपडे शिवताना मला त्यांच्याकडून जास्त शिलाई घेणं भागच आहे आता एखादा ब्लाऊज शिवायला दिला आहे तर त्या ब्लाऊज साधा ब्लाऊज असेल तर जो लगेच शिवून होतो आहे साध्या ब्लाऊजसाठी मी जास्त पैसे घेणार नाही कारण तो लगेच शिवून झाला आहे व तोच जर बाउ ब्लाऊज डिझायनर असेल आणि तो डिझायनर ब्लाऊज त्यांना लवकर हवा असेल लवकर जर त्यांना मला द्यायचा आहे ब्लाऊज तर मला माझी घरातली कामं सगळी बाजूला ठेवावी लागतील फक्त त्यांचा ब्लाऊज घेऊन बसावं लागेल तो पूर्ण करावा लागेल आणि त्यांनी सांगितलेल्या वेळेत तो मी देईन म्हणून त्यांनी सांगितलेला वेळेत असल्यामुळे तो मला जास्त पैसे त्या त्या शिलाईचे पैसे जास्त घेणे हे गरजेचं आहे नवीन फॅशनेबल कपडे असतात ते शिवायला थोडा वेळ लागतो मग जर एखाद्याला खूप अर्जंट असेल शि फॅशनेबल कपडे खूप अर्जंट असतील आणि ते जास्त शिलाई द्यायला पण तयार नसतील तर मी त्यांच्याकडून म्हणते माझ्याकडे हे शिवायला देऊ नका माझ्याच्याने नाही नाही होणार उगाच तुमचा खोळंबा व्हायला नको मग मी ते घेत नाही शे म्हणजे कमी वेळात पाहिजे ना मी माझी सगळी बाकीची कामं बाजूला ठेवते आणि त्यांना ते कापड त्यांना मी ते शिवून देणार आहे मग त्याच्यासाठी मी माझी कामं बाजूल ठेवली ती नंतर मलाच करायची आहेत तिथे माझे कष्ट आहेत मग त्याच्यामुळं मी ते पैसे जास्त घेईन एवढंच धन्यवाद